आमच्या वार्डात आमच्या वार्डात जे लोक राहतात तो गवारी लोक राहतात माळी लोक राहतात आणि कुणबी पण राहतात आणि त्यांच्या भाषा पण थोड्या अलग अलगच राहतात आणि गवाऱ्याची भाषा म्हणजे थोडी रुढी गोंडी टाईप त्यांची गवारीची भाषा राहतात आणि गोंडी टाईप आणि आदिवासी पण तशीच राहता पण थोडशा भाषामध्ये खूप फरक राहतात आदिवासी आणि गवारीच्या भाषामध्ये आणि माळीची भाषा थोडी अलग राहतात फुलमाळी गाशीमाळी आणि कुणबी पण कुणब्यामधे पण बारा जाती राहतात आम कुणब्यामध्ये कुणब्यामध्ये बारा बारा जाती म्हणजे तिरळे कुणबी वांडेकार कुणबी धनुज कुण आणि खैरे कुणबी अशा बारा जाती राहतात आणि बाराजातीमध्ये पण थोडा बहुत मराठीमध्ये खूप फरक राहतात बाराजातीमधे कोणी कोणी मिनं म्हणतात कोणी म्या म्हणतात कोणी मी खाल्लं म्हणतात कोणी अशा पद्धतीनं हे हे हे जे भाषा होतात आणि आमच्या जे ला लागून जे जिल्हे राहतात त्याच्यात पण भाषा बदलतात जसे गो गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे गोंड भाषा राहतात गोंड भाषामध्ये पण खूप फरक राहतात गोंदिया भाषामध्ये गोंदियामध्ये पण आमची भाषा आणि गोंदियाची भाषा खूप फरक राहतात गोंंडी भाषा तसं चंद्रपूरमध्ये चंद्रपूरमध्ये पण थोडशा भाषामध्ये फरक राहतात चंद्रपूरची भाषा चंद च चंद्र नावाची भाषा ते तिकडे अलग राहतात थोडी भाषा आणि अशा भाषामध्ये भाषामध्ये खूप फरक राहतात आणि जे आता वर्धेला लागून आहे आमची वऱ्हाडी भाषा आमच्या आर्वी आर्वी तहसील आर्वी तहसील येते वरतीमध्ये ते वऱ्हाडी भाषा बोलतात वऱ्हाडी म्हणजे व आम आम्ही दतारी म्हणतो इकडे आणि ते काकरी म्हणतात काकरी आणि हे आणि तशी म्हणजे मराठी भ भाषा म्हणजे काकरी आणि हे आणि म्हणजे न वो ते म्हणजे वऱ्हाडी भाषेत बोलतात आणि आम्ही मराठी भाषेत बोलतात आणि वऱ्हाडी भाषा हे अमरावती जिल्हा आणि आर्वीपासून इतकी मराठीत व वऱ्हाडी भाषा आहे अकोल्यापर्यंत ते वऱ्हाडी भाषा आहे आणि आमचे जे वर्धा नागपूर यवतमाळ हे ह्याही भाषामध्ये खूप फरक राहतात मराठी भाषामध्ये आणि आमचा आणि इथंच लागूनच आमचा जिल्हा आहे भंडारा तिथं पण खूप भाषेमध्ये फरक पडतात साधारण आमचा हा जिल्हा आहे नागपूर नागपूर ह्या जिल्ह्यात तरी मराठी भाषेमध्ये खूप फरक पडतात मरा मराठी भाषेमध्ये वर्ध्यात आणि नागपूरमध्ये मराठी भाषेत खूप परक पडतात आणि सगळ्याची संस्कृती वेगळी वेगळी आहे भाषेची आणि मला हे वर्धेतली भाषा मला थोडीशी चांगली वाटतात मराठी भाषेमध्ये